हॅलो हां तुम्ही वाहतूक एजन्सीमधून बोलत आहा का हां हॅलो सर आम्ही कॅब नोंदवली होती तर आम्हाला मॅसेज आलेला होता दोनशे चाळीस रुपयाचा आणि आता आमचं आम्हाला बिल जेव्हा आम्ही पे करायला गेलो तर तेव्हा ड्रायव्हर म्हणत आहे की दोनशे पन्नास रुपये झाले तर कसं काय तर ह्याच्याबद्दल आम्हाला माहि माहिती पाहिजे होती आणि आम्ही दो जेव्हा आम्हाला मॅसेज आला दोनशे चाळीस रुपयाचा तर आम्ही तेवढेच पैसे देणार त्याच्यापेक्षा आम्ही जास्त पैसे देणार नाही